मला ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते आहे ना हे अतुल देऊळगावकरांचं पुस्तक खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर विचार आहे ती ग्रेटा नावाची एक चौदा वर्षाची मुलगी जिने पर्यावरण वाचवण्यासाठी जो लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये तिने जवळपास लाखो मुलांना सहभागी करून घेतलं तर हे खूप इन्स्पायरिंग आहे आजच्या पिढीने हे खूप काय म्हणतात की आत्मसात करायला हवं कारण पर्यावरण वाचवणं ही आत्ताच्या काळाची जगाची खूप नितांत गरज आहे आणि त्यासाठी जर ही नवीन पिढी पुढे येत असेल तर खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना सपोर्ट करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे कारण आपण म्हणतो की लहान मुलांना काय कळतं आहे पण खरं तर लहान मुलांनाच खूप काही कळत असतं असं मला वाटतं आणि म्हणून यातली जी ग्रेटा आहे आणि त्या ग्रेटाने दिलेली हाक जी आहे ती आपण सगळ्यांनी ऐकली पाहिजे